पर्यटनासाठी केदारनाथला आम्ही दोघं पतीपत्नी गेलो होतो तर एक चांगला ग्रुप होता सोलापूरचा गुरुदत्त ट्रॅव्हल्स कंपनी म्हणून तर भरपूर एक साधारणतः पस्तीस एक पुरुष आणि पंचवीस एक स्त्रिया होत्या बरोबर तर हरिद्वार मार्गे हरिद्वार आणि परत आम्ही केदारनाथ बद्रीनाथ ही यात्रा केली जे अनोळखी लोकं होते त्यांच्या ओळखी झाल्या आणि बऱ्याचशा नवीन गोष्टी क त्या त्या भागामध्ये काय विशेष आहे काय नाही या गोष्टीची आम्हाला जाणीव झाली आणि एकमेकाच्या सहकार्यानं यात्रा ही सुसह्य झाली सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे देवदर्शन भाषेचा विकास इतर भाषा समजून घेणे बद्रीनाथ केदारनाथ त्या भागातली भाषा ऐकायला मिळाली त्यांच्या हावभावावरून हातवाऱ्यावरून ते आम्हाला समजवून आली ह्या सर्व गोष्टी अतिशय महत्त्वाच्या पर्यटनामध्ये माणसाला मिळतात